प्रणव बोलत आहे ॲक्चुली ना मी मिंत्रामधून पार्सल मागवला होता पण तो मला रिटन करायचा आहे मुंबईमध्ये राहाते मी प पण तो मला ना नीट रिसीव नाही झाला आहे म्हणजे कंडिशन त्याची चांगली नाही आहे तर मला तो रिटन करायचा होता मला मॅसेज आला होता की या नंबरवर कॉल करा करून

अच्छा कसं आहे ना मी आता ॲक्चुली ना आऊट ऑफ स्टेशन जाणार आहे मग मी ए वन विक ना अवेलेबल नाही आहे

हां हां बघा ना तुम्ही नाही येऊ शकत का अच्छा कसं आहे ना मी आत्ता थोड्या वेळासाठीच ना घरी मग कधी पार्सल घेऊन जातील कोणाकडे देऊ तो प्रॉब्लम होईल ना आता मी दहापर्यंतच आहे घरी

अच्छा काय बोलत आहे हां तिथं काय काय स काय काय मेन्शन करू मी हां हां

तर मग ते घ्यायला येतील की काय करतील ते म्हणजे ते पण कळायला पाहिजे ना मला

ओके ओके चालेल ठीक आहे मी कस्टमर केयरवर बं करून बघते चालेल ठीक आहे चालेल चालेल हो थँक्यू